नमस्कार माझ्या घराचे लँडलाईनचे इंटरनेट वारंवार तुटत आहे त्यामुळे मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे जसे की कॉलवर बोलत असताना आम्हाला समोरच्याचा आणि समोरच्याला आमचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही कधी कधी कॉल सुरू असताना तो मधीच कटतो तसेच इंटरनेट सेवा नाही मिळाल्या मुळे अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते कधी आम्हाला जशी आवी हवी आहे तशी सेवा मिळत नाही तरी तुम्ही आमच्या लँडलाईनचे कनेक्शन पुन्हा एकदा तपासून दुरुस्त करावे अशी विनंती करते धन्यवाद